हॅलो हो का बोला ना कशाबद्दल हां अच्छा तुम्ही कॉलेजमधून अॅप्लिकेशन वगैरे केलं होतं का

आम्हाला जोपर्यंत अप्लिकेशन मिळत नाही त्यापु त्याच्यानंतर आम्ही काही करू शकतो त्याच्या आधी आम्ही काही करू नाही शकत आम्हाला लीगल प्रूफ पाहिजे ना

तुम्ही आता म्हणजे ईमेल वगैरे केला आम्ही बघितला त्यावर काही आम्ही फिसेप्स म्हणजे आम्ही चेक करू त्याला

आम्ही एका दिवसात पण करू शकतो

आम्ही देऊ शकतो पण पहिले अॅप्लिकेशन वगैरे आलं तुमच्या कॉलेजवाल्या प्रिन्सिपल वगैरेंची सही सगळं लागेल त्यावर हां ठीक आहे ना